हॅलो सर हां बोला सर सर मी वैभव सोनटके बोलत आहे सर तर माझ्या पोटामध्ये सर खूप त्रास होऊन राहिला कारण दोन दिवस झाले सर तसं तर चिकन वगैरे झाली होती रात्रीला तर त्याच्यामुळे मी असत असेल म्हणून तिकडे काही लक्ष नाही दिलं हा पण आता पोटामध्ये खूपच त्रास होऊन राहिला कसंतरी वाटते मळमळ वाटते हो सर याच्यावर मी ते इनोज वगैरे घेतलं होतं सर पण त्याच्यानं काय आराम नाही झाला आणि वातावरण पण खूप गरम गरम आहे त्याच्यामुळे पुन्हा मला माझी तब्येत सर कशीतरी वाटत आहे

हो सर मसाला तर जास्त प्रमाणातच राहते नाही सर आराम नाही सर ते पोटामध्ये खूपच दुखून राहिला आणि उष्णता कसंतरी वाटते कुठेच जाऊशे नाही वाटत झोपल्या झोपून आणि टॉयलेटला सर तर बोहोतदा गेलो मी हो सर मी दवाखान्यात येणार पण सर ते आपला पुन्हा काही प्रोसेस जर म्हणजे आता समजा काय आता माझी तब्येत तर आराम नाही झाली समजा तर पुन्हा मग मी याचा दवाखान्यामध्ये भेटायला तुम्हाला अच्छा हो सर प गोळ्या वगैरे बदलावर आणि समजा सर ते माझ्या आर्थिक परिस्थितीच्याही जरी बाहेर राहतील तर मला हॅन्डल नाही होईल सर ते पण थोडा संभाळून घेतले असते थोडा हा हो सर तर हो सर हो येतो मी सर उदयाला हो ठीक आहे सर धन्यवाद सर